कालांतराने इथला मुख्य धर्म म्हणजे हिंदू धर्म हा त्याच्या संस्कृतीमुळे विकसित झाला आहे येथील मंदिरांमुळे तेथील लोकांना परंपरेने आपले हे धर्माबद्दल माहिती मिळत चाललेले आहे जे पू पूर्वीच्या काळाचे लोक आहे ते आपल्या धर्माचे आपल्या संस्कृतीची माहिती पुढच्या पि पिढीला देत आहे त्यामुळे आपल्या धर्माचा विकास झालेला आहे आणि त्यामुळेच आपला समाज बदलत चालला आहे